पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे उर्फ भाई पु ल देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक नाटककार नट कथाकार व पटकथाकार दिग्दर्शक आणि संघ दिग्दर्शक होते त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे त्यांच्या अक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु ल म्हणून ओळखले जातात लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी हे पु ल देशपांड्यांचे आजोबा होते तर सतीश दुभाषी हे मामेभाऊ होते पु ल देशपांड्यांबद्दल सांगायचं झालं तर पु ल देशपांडे यांनी लोकांचे मनं ओळखायचे खूप चांगलं त्यांनी काम केलं ते गावामध्ये जी गावातली जी काही परिस्थिती असायची त्याबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या लेखनातून समोर आणायचं काम केलं त्यांचे खूप सारे बुक्स आहेत त्यापैकी नसती उठाठेव एक शून्य मी अघळ पघळ हसवणूक बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली अपूर्वाई असे खूप सारे त्यांनी लेखन केलं आणि या त्यांच्या लेखनामध्ये ते फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात आपल्या या रायटिंग स्किलमुळे ते खूप डेव्हलप झाले